मॅडम तुम्हाला किती आले होते बारावीला पर्सेंटेज हो का तर आपण सायन्सचे स्टुडंट असेल तर तुम्ही इंजिनीअरिंग करू शकता पॉली करू शकता किंवा डी फार्म एम फार्म करू शकता आणि कॉमर्स घ्यायचं होतं तर तुम्ही बी सी सी ए करू शकता बी कॉम करू शकता त्याच्यामध्ये अगर तुम्ही समोर ग्रॅज्युएशन अगर केलं किंवा एम बी ए केलं तर तुम्हाला सी एचा लवकर म्हणजे नंबर लागू शकते तुम्ही अगर छान अगर पर्सेंटेज आणले समोर तर हो हो आणि एस सी कोटा हो क हो करू शकता ना तुम्ही तेही काही प्रॉब्लेम नाही ते कॉमर्सचाच एक पार्ट असते तुम्ही एस सी कोटा असेल तर तुम्हाला हे पण मिळते कॉलरशीप पण म मिळत असते हो हो हो आपल्याजवर भरपूर कॉलेज आहे रायसोनी आहे आंबेडकर कॉलेज आहे आणि हो भरपूर कॉलेज आहे आपल्या नागपूरमध्ये पण तुम्हाला सुटेबल असेल तर तुम्ही नागपूरच्या बाहेर पण करू शकता काही हरकत नाही हो हो बाहेरून केलं तर आपल्याला कॉशी कॉलरशीप जास्त मिळत असते पण कसं बाहेर राहण्यापेक्षा आपण नागपूरतूनच केलं तेच बरं हो आता हो आता तुम्हाला पर्सेंटेज चांगले आहे तर तुम्ही आंबेडकर कॉलेजमधून करू शकता हिंदी हिंदी है

हो हो नं तुमचे पर्सेंटेज चांगले आहे आणि एस सी कोटा आहे तर लवकर नंबर पण लागू शकते तिथे हो हो बी बी ए छान आहे तुम्ही बी नाही पर्सेंटेज वगैरे छान आहे तर तुम्हाला पैसे वगैरे लागणार नाही कारण आपण एस सी कोटा पण आहो तर आपल्याला ॲडमिशन फीस हो हो तुम्हाला पैसे वगैरे लागणार नाही खाली थोडेसे ते ॲडमिशन फीस लागणार ती पण मग तुम्हाला रिटर्नमंधी मिळूनच जाते शाळेकडून कॉलेजकडूनच तर त्याच्यात काही हेच नाही आहे तर तुम्हाला तिथून पैसे पण मिळून जाते हो हो हो हो हो ठीक आहे ना मॅडम ठीक आहे ना तुम्ही डॉक्युमेंटस वगैरे पाठवून द्या मी करून देते ठीक आहे ना मॅडम ठीक आहे हो धन्यवाद हो